आता मी महाराष्ट्रातली आहे तर मला लावणीबद्दलच बोलायला आवडेल मा भारताची नृत्याची नु नृ नृत्याचे भरपूर प्रका प्रकार आहेत पण लावणी हा प्रकार मी जो की खूप सु सुप्रसिद्ध आहे लावणी प्रकारामधला त्यातील पुन सुरेखा पुणेकर नाव नावाच्या नृ नृत्यांगना आहेत ज्या त्या त्या कलेमध्ये खूप प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्यांनी त्यांनी त्या नृत्याला खरी खरा न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी त्यांचे ला लाईव नृत्य नाही बघितलेलं कधी पण जेव्हा मी जेव्हा मी यूट्यूबला किंवा इतर ठिकाणी मी जेव्हा बघते तेव्हा लावणी प्र हा प्रकार काय असतो तो त्यांच्याकडूनच मला बागाय भेटला आहे अदरवाईज वाच वाचायला गेलं तर नृत्य नृत्यप्रकारामधला लावणी हा प्रकार समजणारच नाही पूर्वीच्या काही नृत् लावणीला राजे महाराजांच्या दालनात किंवा त्यांच्या त्यांच्या महालामध्ये फक्त मनोरंजन म्हणून केला जात होता पण तो आत्ता भ भारतातील नृत्यप्रकारामधला एक खूप विदेशात सांगण्यासारखा किंवा इतर देशांना आपले ओळख करून देताना नृत्य प्र प्रकाराचं खूप अभिमान वाटतो आणि तो स्पेशली महाराष्ट्रामधलं महाराष्ट्राचा अभिमान आहे महाराष्ट्राचा नृत्य प्रकारामधला एक खूप मोठा प्रकार आहे जो की खूप टॉपला आहे मग मला त्याच्याबद्दल सांगायला खूप आवडेल कारणकी मी स्वतः महाराष्ट्रातली असून सातारा ह्या भागातील जिल्ह्यातील असून मला लावणी हा प्रकार सातारामध्ये पण राजे महाराजे शिवाजी महाराजांचे पूर्वज इथे राहून गेलेत अजून पण म्हणजे हा हा ला हा लावणी प्रकार हा फक्त सातारच नव्हे महाराष्ट्राचा अभिमान आहे